नृत्यामध्ये सांस्कृतिक फूट दूर करण्याची आणि लोकांना एकत्र आणण्याची ताकत खूप आहे कारण प्रत्येक नृत्यातून आपल्याला प्रत्येक त्या भागातील लोकांचे म्हणा किंवा त्या धर्मातील लोकांचे जी काही संस्कृती आहे त्याबद्दल माहिती मिळते त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी जवळीक साधता येते आणि तसेच नृत्यातून कायम आपल्याला आनंदच मिळतो त्यामुळे कुठल्याही धर्माचे असो किंवा कुठल्याही लोकांचे ते नृत्य असो आपल्याला जर ते आवडले तर आपणही त्याच्यावर ठेका धरून ते आनंदाने मनसोक्त त्याचा आनंद घेतो त्यामुळे जिथे काही असा कार्यक्रम ठेवलेला असेल की तिथे नृत्य सादर होत असेल तर माणूस आपणहूनच त्या गोष्टीकडे ओढावलं जातं आणि आपल्याला त्यातून कुतुहल निर्माण होतं त्या नृत्यामागे जी काही संस्कृती आहे त्याची माहिती घेण्याची आणि आपण त्या लोकांच्या जवळीक साधतो